आमच्या भागात खूप मा य शेजारी मोठमोठे डोंगर आहे त्या डोंगरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड होते पावसाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं रस्ते वगैरे व्यवस्थित नसतात त्यामुळं एकदाच वर्षा पावसाळ्याच्या दिवसात किराणा भरून ठेवावं लागतो महिना महिना बाहेर पडता येत नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत्यात त्यानंतर वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होतं त्या झाडांची कटई वगैरे झाडं खूप मोठ्या प्रमाणात पडतात त्यामुळं आम्ही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण करतो त्यामुळं अजून म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे वन्यजीव जे जंगलात राहतात त्यांचं आम्ही संरक्षण करतो त्यांच्यापासुनं आमचा बचाव करतो किंवा त्यांचाही बचाव करतो आम्ही आमच्या गावाच्या शेजारी मोठे ही केले त्यांच्या उन्हाळ्याच्या पानी पिण्यासाठी त्यांना मोठा हौद बांधलाय तिथं ती उन्हाळ्याचं पाणी पितात दोन वेळ